हो महाविद्यालयाची प पदवी परीक्षा पास झालेले माझ्या ओळखीचे आहेत माझ्या गावातच असलेला मुलगा तसं आमचं ग्रामीण भाग शैक्षणिक सुविधा कमी पण पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या त्यांनी शिक्षण घेतलं कोणताही क्लास वगैरे लावला नाही जे काय असेल ते स्वत घरी अभ्यास करायचा आणि असं करत करत त्यांनी पहिलीपासून दहावीपर्यंत अत्यंत चांगल्या गुणाने तो पास होत होत होत गेला कालांतराने त्याने जूनियर कॉलेज ह्या परीक्षादेखील पास झाल्या आणि मग सीनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्याने पदवी प्राप्त केली पदवी प्राप्त केल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो कधीही शांत राहिला नाही वाचन हा त्याचा आवडता विषय त्यामुळे अनेक पुस्तकं वाचून काढणं अनेक जनरल नॉलेजची पुस्तकं वाचणं वेगवेगळ्या बातम्या बघणं दूरदर्शनवरच्या बातम्या बघणं त्याच्यानंतर वर्तमानपत्राचं वाचन करणं अशा अनेक गोष्टींकडे त्याने कटाक्षाने लक्ष दिल्यामुळे त्याचं ज्ञान हे अद्ययावत राहिलं आणि त्यामुळेच त्याला एम पी एस सीची परीक्षा देणं सोपं झालं एम पी एस सीची परीक्षा दिली त्या प प्राथमिक परीक्षेला तो सुद्धा यशस्वी झाला त्याच्यानंतर त्याचं वाचन त्याने सातत्याने चालू ठेवलं तो दिवसरात्र जवळजवळ पंधरा तास तरी अभ्यास करायचा आणि त्याचा फायदा असा झाला की तो एम पी एस सी ही परीक्षा यशस्वीरित्या पास झाला आणि ग्रामीण भागातल्या मुलानं असं एखादं यश प्राप्त करणं म्हणजे त्या सगळ्या ग्रामस्थांना एक आनंदाचाच तो क्षण होता आणि त्याने ती यशस्वीपणे पार केलं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो